मी निकॉन डी फाय सिक्स्टी घेतला होता हा मला बेचाळीस हजारात पडला होता हा खूप छान कॅमेरा आहे माझ्याकडं हा प्रमाणे तीन ते चार वर्ष टिकला होता हा वाटरप्रूफ कॅमेरा होता याचा एक एक पिच्चर तीनशे तीनशे एम पीचा होता हा खूप छान कंपनीचा कॅमरा आहे विशेष म्हणजे ही कंपनी फॉरनची आहे आणि माझे खूप सारे मित्र ह्याच हाच प्रोडक्ट वापरता आणि सेम कंपनी वापरता ह्याची फोटो क्वॉलटी एकदम छान आहे आणि विशेष म्हणजे तो दूरचे फोटो खूप छान क्लिक करत असतो जास्त करून लग्नामध्ये याच प्रकारचे कॅमेरे वापरायची जास्त करून याची चेंज आहे लाँग लाँग लेन्स खूप महागातच जात असते कधीकधी पाच सहा पाच लाख ते कधी सहा लाखपर्यंत जात अस